हॅलो हां भोसले वहिनी ना हां हां

हां हां ते हां शंकराची पूजा दर श्रावणात दर मंगळवारी करतात मग आपण नवीन लग्न झालेल्या मुली करतात ते हो जा करतात मग त्या आपल्या सोसायटीतल्या आहेत त्यांना सांगू या यायला पूजेला हां आणि हो पूजेला त्याच येणार बाकी सगळे कार्यक्रम पण असतो आहे रात्री जागवायची असती मंगळागौर त्यावेळी मग बाकी सगळ्यांना बोलवूया तेव तेवढ्या थोडासा एक फराळ टाईप करूया म्हणजे चारच पदार्थ कराय चारच पदार्थ करायचे खिचडी लागते त्याला मुगाची खिचडी हं आणि बटाट्याची भाजी करूया कोशिंबीर आणि कढी आणि गोड म्हणून आम्रखंड करूया हां चालेल आणि तुमच्या लेकीला आमंत्रणाला सांगूया सगळ्यांना सांगायला हं आणि होय होय येणार की मी येणारच मदतीला फक्त कुणाकुणाला द्यायची आमंत्रणं ते एकदा भेटून ठरवूया

आज आज कोण वार आहे बुधवार ना उद्या संध्याकाळी येईन की उद्या सुट्टीच आहे ना पंधरा ऑगस्टची हां

हां चालेल आणि कोण हं हं हं चालेल गाण्याचा पण कार्यक्रम करता येईल का बघूया खेळाबरोबर होय की नाही हां चालेल चालेल आणि हां चालेल तुम्हाले येऊ शकणार नाही ना तुम्ही हां मग मग उद्या सकाळी सांगते मी काय ते मला समजा जमणार नसेल तर मग तुम्ही या आमच्याकडे हां चालेल चालेल ना हां हां चालेल चालेल ओके हां बर होय होय आणि जास्तीत जास्त मुली गोळा होतात का बघूया पुजेला

हां हां चालेल चालेल चालेल हो हो चालेल अगदी हो हो चालेल चालेल हां चालेल हो होय होय चालेल नऊवारी साड्या नेसायला सांगूया सगळ्यांना चालेल हां ठेवू हां हां हां हां ओके